मी एका वर्षाआधी केश किंग जे ऑईल आहे ते यूज करणं स्टार्ट केलं होतं म्हणजे खूप लोकांनी मला सजेशन दिलं होतं माझ्या ताईची जी मुलगी आहे ती लावत होती तर तिचे केस आज म्हणजे खूप लांब आहेत तर त्या वरूनच मी त्यांनी मला सजेशन केलं आणि मी ते यूज केलं तर अगदी तीन महिन्यातच म्हणजे मला त्याचा प्रयोग जो होता तो दिसायला लागला त्याचा परिणाम म्हणजे माझे आधी केस खूप गळत होते आणि म्हणजे कुठे पहा तिकडे गळतच राहत आणि लवकरच पांढरेसुध्दा होत होते पण ते ऑईल लावल्यानंतर केश किंग ऑईल लावल्यानंतर माझे केसाची वा ढ सुरु झाली जे की मी बगि म्हणजे मला विश्वास नव्हता की माझे केस नवीन उगवत होते म्हणजे हफ्त्यातून दोनदाच लावत होती फक्त मी ते तेल आणि जसे माझे केस म्हणजे पांढरेसुध्दा नव्हते पडायला लागले सगळे काळे व्हायला सुरवात झाली होती नवीन उगवायला लागले होते आणि आता दाट आणि घने झाले एका वर्षात तुम्ही आता मी तुम्हाला फोटो दाखवेलच तर मला खूपच आनंद झाला म्हणजे प आधी तर मला विश्वासच नव्हता बसत की केश किंग हे तेल खरंच आयुर्वेदिक आहे प आधी तर वाटत होतं की एकदा यूज केल्यानी म्हणजे जसे बाकीचे ऑईल्स असतात तर ते जास्त परिणाम दाखवत नाही पण यांच्या एकाच यूजनी म्हणजे माझं माईंड इतकं शांत राहायला लागलं आणि याचे काही साईड इफेक्ट्ससुध्दा नव्हते फक्त केश किंग ऑईलनी माझे केस इतके छान मऊ दाट आणि काळे व्हायला लागले की आता मला खूप आनंद होत आहे आणि मी हे या तेलाबद्दल सगळ्यांना सजेशन करते सगळे मला येऊन विचारतात तुम्ही काय लावता काय लावतात तुम्ही कोणते कांद्याचं वगैरे कोणतं एक्सपेरिमेंट करून लावता का म्हणजे मिक्शर घरीच बनवतात का पण असं काहीच नाही आहे मी बाहेरचं काहीच नाही वापरत घरगुती असो वा काहीही असो मी फक्त केश किंग ऑईल वापरत होती चांगली डोक्याची मशा मसाज करत होती आणि त्याचा रिझल्ट अगदी खूपच छान निघाला आणि मला खूप आ खूपच आनंद होत आहे की माझे केस परत चांगले व्हायला लागलेले आहेत आणि हाच माझा एक पॉजिटिव एक्सपीरियंस होता केश किंग ऑईलबद्दल थँक्यू केश किंग ऑईल